हो मला वाटतं की मुलांनी त्यांचे स्वतःचे बचत खाते जे आहे ठेवायला पाहिजे कारण त्याच्याने त्यांना बचत करायची सवय लागते त्याच्याने असं होते की ती बचत त्यांना भविष्यात कामात येते आणि त्याच्याने त्यांना जे बँकेचे जे कामं आहेत ते त्यांना समजतं आणि कितीही प्रकारचे खाते असतात ते पण समजतं जसं आता सेविंग आहे करंट आहे पेन्शन अकाउंट आहे किंवा एफ डी आहे जर त्यांच्याकडे ते सेविंग जास्त झाली तर ते लोक ते फिक्स डिपॉजिट म्हणून ठेवू शकतात आणि त्यां जेव्हा त्यांना ते कधी अडचण आली तर ते ते जे बचत आहे त्याला यूज करू शकतात आणि जर कोणत्या कोणत्या मुलां जर मायनर आहे किंवा तो अठरा वर्षांच्या खाली आहे तर काही पॅरेंट्स त्याच्यात आ आपल्या म्हणजे फायनॅन्शियल सिच्युएशनच्या हिशोबाने त्याच्यात काही पैसे टाकून त्यांच्यासाठी भविष्यासाठी काही सेव्ह करून ठेवू शकतात आणि त्याच्याने काय होईल सगळ्यात मोठं तर एक त्या मुलाला त्या मुलाला किंवा मुलीला एकतर बचत करायची सवय पडेल आणि एक असं होईल की त्याला ते जे बचत आहे त्याला ते फ्यूचरमध्ये त्याच्यासोबत कामात येईल मला तर वाटते की स सगळ्यांनी एक स बचत खातं ठेवा ठेवायला पाहिजे